होय मी मराठी भाषेच्या काही प्रादेशिक बोली शिकले आहे आणि त्यांचा वापरही केला आहे मराठी भाषेमध्ये अनेक प्रादेशिक बोली आहेत ज्या वेगवेगळ्या प्रदेशात बोलल्या जातात या बोल्यांमध्ये भाषेला एक खास रंगत आणि विविधता येते काही प्रमुख प्रादेशिक बोली आहे त्या म्हणजे वैदर्भी ही बोली विदर्भात बोलली जाते आणि तिची बोली अशी फार छान आहे मराठवाडा बोली म्हणजे मराठवाड्यात बोलली जाणारी ही बोली थोडी वेगळी वाटते जसे की काही शब्द उच्चार उच्चार वेगळे असतात कोल्हापुरी कोल्हापुरी आणि कोल्हापूर आणि आसपासच्या भागात बोलली जाणारी ही बोली तिच्या खास सब् शब्दांसाठी ओळखली जाते मालवणी भाषा ही कोकणात बोलली जाणारी मालवणी बोली तिच्या खास बोलण्याच्या पद्धतींमुळे आणि काही वेगळ्या शब्दांमुळे खूप प्रसिद्ध आहे अहिराणी ही बोली खानदेशी खानदेशात बोलली जाते मला या सर्व बोलींबद्दल जास्त काही माहिती नाही पण मी काही शब्द आणि वाक्य नक्की शिकले आहे वेगवेगळ्या प्रदेशात गेल्यावर मला तिथल्या लोकांच्या बोली ऐकायला आणि समजून घ्यायला खूप आवडते